हॅलो हा नमस्कार सर काय नाही ते तुमचं लक्षात आलं का आपल्या सोसायटीचे शेजारी जे आता नवीन बांधकाम चालू झाले आहे मोठ्या टावरचं त्याच्या बांधकामावर जे काही मशनरी चालतं त्याचा फार त्रास होतो आहे असं वाटतं आहे तुम्हाला

नाही आता कसं आहे माहिती आहे का त्याचा त्रास बघा आपल्या बिल्डिंगमध्ये जे काही मुलं अभ्यास करतात ते अभ्यास करणाऱ्यांना पण डिस्टर्ब होतो आहे ज्या अनेक मुलांच्या तशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का जे आपले वयस्कर लोकं आहेत त्यांना दुपारचा वगैरे आराम करायचा असतो आणि तिसरी गोष्ट अशी का ते जे काय त्यांचे मशीन चालतात फॉकलड मशीन वगैरे याचे जे ठकठकसारखा आवाज येत राहतो तर तुम्हाला जर ते जाणवलंच असंल ना तुमच्या घरामध्ये पण

बरोबर दूर पण फार आहे ते य ते हां याचे आपण कोणाकडे तक्रार करू शकतो

हा बरोबर बरं बरं बरोबर आहे बरोबर ते आमच्या एका मित्राला मी ज्यावेळी आमचं विषय झालं ना त्याच वेळी हे अशाप्रकारे आम्ही तक्रार केली होती मागे एकदा नक नगर विकास आणि बांधकाम खातं जे असतं नगरपालिकेचं तर त्यांचं असं म्हणणं झालं की या जर परवानगी ते परवानगी देताना या सगळ्या गोष्टीची त्या त्यांच्या कणी केलेली असती पण आवाज जर येत असेल तर याला काय करू शकत नाही म्हणे आम्ही पण असं पण मग तुम्ही जसं म्हणता ना का त्यांना एक वेळेचं बंधन जर घालून दिलं तर मग ते थोडंफार व्यवस्थित होऊ शकतं आणि जो काही त्रास होतो आहे तो थोडा कमी होऊ शकतो बरं बरं

बरं बरं

मला असं वाटतं सर तुम्ही आगोदर ना ते जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्यांना भेटा किंवा आपण भेटूया आणि त्यांना हे सांगूया कोणी घेतलं आहे ते काम माहिती का तुम्हाला अच्छा

नाही सोसायटीच्या मीटिंगवर आपण हा विषय घेऊन टाकू तसं तर सगळ्यांनाच त्रास होतो आहे त्यामुळे सगळेच सांगत आहे की असं काहीतरी केलं पाहिजे मग ते कसं करायचं कोणी करायचं हा प्रश्न असतोच सोसायटीच्या मग मिटिंगवर त्याचं ठराव घेऊन टाकू आणि एकदा तो एक अर्ज तयार करू आणि तुम्ही चेरमन वैगेरे सेक्रेटरि यांच्या सह्या वैगेरे जर असलेला अर्ज आपण त्या विभागाला देऊ आ कसं त्या बिल्डरला पण देऊ निवेदन आणि एक

चालेल चालेल तेवढं लक्ष घाला फक्त हा हो चालेल ठीक आहे हा चालेल